महावितरणचा फोन का हा हो सर मी सराफ बोलते मला असं एक माहिती पाहिजे होती सर मी दर महिन्याला बरोबर बिल भरत असते आणि मागच्या जे सहा महिन्याचं आहे तर ते मला मी किती किती भरले त्याचं मला एक आढावा पाहिजे होता की नेमकी मी दर महिन्याला किती भरत गेलेली आहे जसे की हो सर हो बरोबर आहे जसं म्हणजे आता जाणेवारीमध्ये मी किती बिल भरलं आहे आणि मला माझे युनिट किती होते त्या प्रत्येक युनिटमागे मला किती भरावं लागले तसे मला जानेवारीचं त्यानंतर फरवरी मार्च एप्रिल मे आणि जून या सहा महिन्यातला मला मी जे काही बिल भरले सर त्याचं पूर्ण मला तपशील पाहिजे होता आणि माझी प्रत्येक महिन्याला युनिट किती पडलेले आहेत ते पण मला पूर्ण माहिती पाहिजे हो सर आहे माझ्याकडे पण तुम्ही जर मला ती माहिती जर दिली तर बरं होई सर कशावर सर ऑफिसला यावं लागेल सर तुम्ही ऑनलाईन देऊ शकत नाही का सर प्लीज द्या मला ऑनलाईन कारण मी ऑफिसला सध्या येऊ शकत नाही त्याच्यामुळे मला जर तुम्ही ऑनलाईनच जर ही सगळी माहिती जर दिली तर बरं होईल सर कृपा करून माझी तेवढी मदत करा सर आणि मला मागच्या सहा महिन्यामधला जे काय मी बिल भरलेलं आहे आणि युनिट पडलेले आहे त्याबाबचे मला तपशीलवार माहिती द्या सर कधी देता सर अच्छा अच्छा बरं ठीक आहे ना सर चालेल चालेल चालेल सुट्टीमुळे तर काही शक्य नाही पण चालेल मला सोमवारला दिलं सोमवार मंगळवारी जरी दिलं तरी चालेल सर हो सर धन्यवाद सर